नमस्ते सर बोला हो हो आहे आपली एजन्सी आहे आपण प्रॉपर्टीमध्ये डील करतो अच्छा अच्छा ओके अच्छा जॉब करत आहे का कॉलेज चालू आहे अच्छा म्हणजे स्टुडंट आहे थोडं जॉब करणार ओके ठीक आहे आपल्याला लोकेशन कुठली हवी आहे सर

ओके ओके ओके तर रेंटमध्ये कसं आहे तुम्ही जशी प्रॉपर्टी बघाल त्याच्यावर डिपेंड राहिलेलं आहे आपल्याकडे सांगली बस स्टँड एरियामध्ये त्या विश्रामबाग एरिया आणि कॉलेज कॉर्नर एरियामध्ये फ्लॅट अव्हेलेबल आहेत सध्या आणि तुम्ही पाचजणं आहात ठीक आहे तुम्हाला सोसायटी वगैरे हवे की फक्त सेपरेट रूम्स हवे आहेत जिथं कोणाच्या जास्त त्रास नको असं कशा टाईपमध्ये की सोसायटीमध्ये चालेल सोसायटीमध्ये चालेल काय इशू नाही ओके तुमच्यापैकी कोण लेट नाईट येणारं आहे का ओके ठीक आहे चालेल रेंज पाच हजारपासून आपल्याकडे पंधरा हजारपर्यंतचे फ्लॅट्स अवेलेबल आहे ते मग तुम्ही तुम्हाला कोणतं कुठली कुठली सर्विस अव्हेलेबल पाहि हवी त्याच्यावर डिपेंड राहील प्रायसिंग आपण प्रत्यक्ष भेटून प्राईसिंग डिसाईड करू शकतो डिपॉझिट पण डिपेंड करते तुम्ही काय सर्विसेस घेत आहे कु कुठल्या लोकॅलिटीमध्ये घेत आहे मिनिमम डिपॉजिटावर आमाऊंट आपल्याकडे दहा हजार आहे आणि जे फिफ्टीन थाउजंड रेंट वगैरे फ्लॅट आहेत तिथं ते अमाऊंट फोर्टी थाउजंडपर्यंत जात आहेत हां डिपॉजिट आपल्याला थोडं हो हो सगळे पॉश एरियामधले आपल्याकडे फ्लॅट अव्हेलेबल आहे ते आणि फ्लॅट सगळे नवीन आहेत काय इशू नाही गरम पाण्याची वगैरे सोय आहे तिथं पार्किंग तुम्हाला सेपरेट भेटेल रेंट तुम्हाला पर मंथ एक तारखेला बँक थ्रू ट्रानक्शन हवे पेमेंट लेट करून चालणार नाही लाईट बिल तुमच्याकडं राहील पाणी बिल मालकाकडं राहील त्याचं काही इशू नाही आहे ओके आणि डिपॉजिट तुम्हाला वन मंथ आधी तुम्हाला नोटीस सर्व करावं लागेल रूम सोडायच्या आधी तेव्हा डिपॉझिट मिळेल अदरवाईज तुमचं एक मंथचं रेंट डिडक्ट होईल आणि मगच तुम्हाला डिपॉझिट मिळेल रीमेनिंग बोथ अवेलेबल आहेत आपल्याकडे फर्निशड फ्लॅट्स त्याचे थोडं प्राईसिंग हाय राहते सर ज्याच्यामध्ये तुम्हाला वॉशिंग मशीन मिळेल हीटर वगैरे मिळेल गरम पाण्यासाठी सोय होईल आणि पार्किंग वगैरे बाकी तुम्हाला बेड्स अवेलेबल आहेत टेबल चेअर्स वगैरे बेसिक गोष्टी ज्या लागतात त्या आहेत अवेलेबल आणि जे रिकाम्या फ्लॅटमध्ये फक्त तुम्हाला कपाट मिळतील आणि बाकी काही नाही बाकी तुम्हाला सगळे अरेंजमेंट स्वतः करावं लागेल चालेल सर कळवा मला या नंबरला मेसेज करा ओके थँक्यू